आपल्या गावात एखादा कार्यक्रम असला तर तिथं शांतता राखण्यासाठी आपल्याला समजा पोलिसांची गरज असते किंवा रॅली गेली निघाली त्याच्यासाठी आधी पोलिस बोलवायला लागते नाही तर मग लोक खूप धांदल करतात गर्दी करतात त्या कारणामुळे खूप धान हे होते धांदल होते त्यासाठी आपल्याला पोलिसांची गरज असते पोलिस असले तर मग धांदल होत नाही एखाद्या वेळेस समजा भांडणंही करतात ते लोक भांडणं करतात भांडणं झाल्यानंतर मग पोलिस पो रिपोर्ट देतात हे करतात त्यासाठी मग आपल्याला त्याच्या आधीच आपल्याला पोलिसांची गरज असते त्या कारणामुळं पोलिस आधीच आपल्याला इथं पाहिजे तो कार्यक्रम जर आपल्याला करायचा असला तर लोक त्यासाठी खूप भांडणं करतात कोणी कोणी मारतात एकमेकांना त्यासाठीच आपल्याला पोलिसांची गरज असते पूर्ण इकडे तिकडे समजा गुन्ह मग गुन्हे दाखल करतात हे करतात ते करतात तोपर्यंत तो गेला नाही पाहिजे पोलिस स्टेशनपर्यंत त्यासाठी आपल्याला आपल्याला गावातच आपला हे करायचा आहे